राजकीय नेत्यांचे आत्ताही काही विकास होत नाही आहेत ते नुसते आपल्याला प्रचारात वगैरे घेऊन जातात नाही आपल्याला काही पैसे वगैरे देत त्यामध्ये जाव नाही ते ती लोक आपल्याला काही वाढ करून देत ते नुसते आपले इलेक्शन आल्याच्यानंतर बोलतात की आम्ही हे करून देणार ते करून देणार त्यांच्या ते बोलल्याच्यानंतर काही होत तर नाही आहे आणि आत्ता इलेक्शन आलेले आहेत आणि आत्ता इलेक्शनच्या ज्याने काही भ्रष्टाचार नेते आता पकडलेले आहेत इलेक्शनच्या काळामध्ये आणि सामाजिक न्याय कोणालाही भेटत नाही आहे तो सामाजिक न्यायाला आपले नेतेही काय एवढं लक्ष देत नाही आहेत तर ती लोक त्यांचं नुसतं पैसे घेतात आणि गप बसत आहेत आणि नाही रस्ते बनवत आहेत नाही काय करत आहेत नाही नाही माणसांना आम माणसांना आम माणसांवरती लक्ष देत आहेत नाही ते ती लोक त्यांचा सुरक्षा आम्हाला त्यांची सुरक्षा वगैरे बघत नाही आहेत व ती लोक त्यांची त्यांचं शो सुरक्षा वगैरे बघून ती लोक त्यांचं पोट भरत आहेत आणि आपल्या भारतामध्ये भ्रष्टाचार भरपूर वाढलेला आहे व सामाजिक न्याय कमी झालेला आहे तर आपल्या नेत्यांना हा विचार करून राजकीय बनवा व त्यां जे ते बोलत आहेत त्यांच्यावरती लक्ष द्या व ते ते काय करतात त्याच्यावरती ही लक्ष द्या